मी माझ्या संग्रहासाठी जास्त करून मित्रांकडून मदत मिळवतो मित्रांना नसले तर फोन लावतो काही वस्तू ऑनलाईन भेटतात ऑनलाईन आणले भेटले तर चालेल नाही तर बाजारात लिलाव लागतो लिवा लिलावात काही भेटल्या वस्तू त्या घेऊन येतो रविवारच्या दिवशी आमच्या इथे मोठ्ठा बाजार भरतो त्या बाजारातून पुष्कळशा वस्तू मी विकत घेतो आणि काही वस्तू माझ्याजवळही असतात काही वस्तू मित्रांकडून बोलवलेल्या असतात काही नातेवाईकांकडूनही बोलवतो